दीर्घ पल्ल्याच्या बायकिंगसाठी खूप मजा येते अशा सहली किंवा असे दौरे करायला प्रचंड मजा येते आणि तुम्ही नक्कीच अशा वेळेला तुमच्याबरोबर व्यवस्थित सामान तुमच्याबरोबर ठेवण्याची गरज असते कशातच कमतरता नाही करून घ्यायची काही कमी पडू द्यायचं नाही एक म्हणजे तुम्ही तुमच्याबरोबर मेडिकलचं किट ठेवणं गरजेचं आहे म्हणजे फस्ट एड मिळते की ज्याच्यात बँडेड म्हणा किंवा पटकन कुणाला खोकला ठसका लागला तर त्यासाठीची औषधं किंवा सर्दीच झाली तर पटकन विक्सचे एखादी डबी वगैरे असं सगळं मेडिकल किटमध्ये असणं गरजेचं आहे पाणी लागतं प्यायला त्याच्यामुळे स्वतःची अशी वॉटर बॉटल प्रत्येकाने कॅरी करायला पाहिजे पटकन थोडंसं काहीतरी खावंसं वाटलं तर पौष्टिक गोष्टी म्हणजे दाण्याचे लाडू किंवा असे पौष्टिक लाडू प्रोटीन बार्स म्हणा फालतू कायतरी कुरकुरे लेज वेफर्स ज्याने पोट तर भरत नाही जे पौष्टिक नसतं फारसं आणि उगाचच कचरा होतो हे बरोबर बरोबर ठेवायची काहीच आवश्यकता नसते आणि जेव्हा तुम्ही सहलीसाठी जाता तेव्हा स्वतःबरोबरच निसर्गाचीही काळजी घ्यायची गरज असते कचरा करायचा नाही प्लॅस्टिक टाकायचं नाही जिकडे तिकडे किंवा जर का तुम्ही फळं ठेवली असतील तुमच्याबरोबर तर फळं फळं खाऊन झाल्यानंतर त्याच्या साली बिया वगैरे असं रस्त्यात टाकायचं नाही ज्याने दुसऱ्यांना काहीही नुकसान होईल असं करायचं नसतं तर ह्या गोष्टींचं नक्की तुम्ही भान राखायचं असतं ह्या गोष्टी मेडिकल किट मी म्हणलं खाऊ पिऊ असं सगळं एनर्जी ड्रिंक्स असतात ती सुद्धा बरोबर ठेवायला हरकत नसते हे तर बरोबर ठेवायचंच असतं त्यासोबत आपला मोबाईल सुद्धा व्यवस्थित कॅरी करण्यासाठी तो प्लॅस्टिकच्या पर्समध्ये ठेवायचा आजकाल ज्या इझिली एवेलेबल असतात दुकानांमध्ये त्या म्हणजे जर का पाऊस आलास तरी तुमचा मोबाईल सेफ राहतो आणि बॅटरी फुल्ली चार्ज हवी ह्या ह्या गोष्टींकडे नक्की लक्ष द्यायचं असतं